मां वैष्णवी रेस्टॉरंटमधून बोलता काय तुम्ही अच्छा अच्छा अच्छा राजू बोलतो अरे काय राजूभाऊ हे तुम्ही जेवण पाठवलं ते कसं दिलं हो थोडंसं तर तुम्ही चेक करून द्यायला पाहिजे होतं अशाने कसं होईल त्या पोळ्या पहा काही शेकलेल्या नाहीत करपलेल्या आहेत जशा पाहिजेत तशा काही तुम्ही दिल्या नाहीत तुम्हाला एक तर पराठे सांगितले तर तुम्ही दिल्या रोट्या आणि दिल्या तर दिल्या आणि एकतर खराब आणि जळालेल दिल्या त्याला डागंडागं पडलेल्या आहेत शेकलेल्या पण नाही तुमच्या माणसानं आणि ती भाजी तर बरं काही पाहायचं कामच नाही भाजीत काय मीठही नाही आणि काही चटणीही नाही म्हणजे बेचव सगळी भाजी पाठवून दिली तुम्ही त्याची टेस्ट करून पाठवली नव्हती का तुम्ही अशानं कसं होईल तुमचं राजू एक तर काम करा एक तर सगळे आमचे गेस्ट नाराज होऊन राहिले होते पण आता तुम्ही एक काम करा की बा हे सगळं जेवण तुम्ही परत घेऊन जा हे काय ताजं वाटत नाही तुम्ही कधी केलेले न कधी रात्रीची भाजी दिली मला वाटते तुम्ही याच्यात त्याच्यामुळे त्या भाजीचा वास येत आहेत तर एक काम करा आता हे तुम्ही परत घेऊन जा सगळेच्या सगळे डबे आमचे आणि दुसरे आणून द्या किंवा त्याच्यात एकच काम करा की एकतर आम्हाला दुसरं जेवण द्या नाहीतर आम्ही जे दिलेले आहे ते पैसे ते तुम्ही कृपा करून रिफंड करून द्या म्हणजे आम्ही दुसरीकडून बोलावून घेईन हे असं काही तुमचं बरोबर नाही एक तर पहिलेच आम्हाला उशीर झाला आणि त्यातही तुम्ही उशिराच्या उशिरा देऊन एक तर उन्हाचा टाईम आहे त्याच्यात तुम्ही जेवण एवढं थर्डक्लास दिलं की काही पहायचं कामच नाही एक सगळे एक पण खाऊन नाही राहिला त्या जेवणाले त्याच्या आणखी तुम्ही आता ते पहिले एक ताजं जेवण बनवा बा नाही तर एकच काम करा बा ते आमचे पैसे परत देऊन टाका आणि कटकटी बंद करून टाका हे आता तुमचं काही बरोबर वाटून नाही राहिलं तुम्हाला आणि आणून जरी देसाल तरी पुन्हा तेच ती क्वालिटी देसाल तर आणूही नका आणि आम्ही जे दिलेले होते तुम्हाला पैसे ते परत देऊन टाका विनाकारण ते माझ्या डोसक्याला ताण करून टाकला मी आणि ते सगळे माझे लोक नाराज झाले तर ते एक तुम्ही आता काय करता ते सांगा मला लवकर आणि देऊन टाका ते काय करायचं ते